पेंटिंगचे औपचारिक शिक्षणच आवश्यक आहे मला वाटत नाही की प्रशिक्षण घ्यावे कारण औपचारिकतेमध्ये आपल्या खऱ्या कलागुणांना वाव मिळतो आहे आणि हे उपजत आलेली जी कला आहे ती लोकांना सुद्धा आवडते प्रशिक्षण घेण्याची काय मला तर गरज वाटत नाही कारण का तर मला माझ्या अनुभवाचं दर्शन हे लोकांना दाखवायचं आहे आणि म्हणून मला प्रशिक्षणाची गरज वाटत नाही